माझ्या भावानं अगदीच नाही काय झालं तरी ग्रॅज्युएशन तरी करावं असं मला वाटतं आणि असं मला असं वाटतं का वाटतं कारण सध्या स्पर्धेचं युग आहे आणि त्यात टिकून राह्यचं असलं तर किमान ग्रॅज्युएशन तरी करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे त्याने तेवढं तरी शिकावं अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या मुलातून ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टरेट करावं असं मला वाटतं कारण त्या काळात आणखी स्पर्धा असेल त्यासाठी त्यांना तयार राहणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनं जास्त शिकावं असं मला वाटतं